मला जास्तीत जास्त गणित हा विषय जास्त आवडायचा कारण की गणित मध्ये आकडेमोड आकड्यांची उलाढाल प्लस मायनस वगैरे या सगळ्या गोष्टीचा मला चांगलं वाटायचं म्हणून तो मला मला गणित हा विषय सर्वात जास्त आवडीचा विष विषय होता